हॅलो मी मी मघाशी फोन केला होता रेस्टॉरंटमध्ये मी फक्त आइसक्रीम मागवली होती पण आता मला आइसक्री केक आणि हलवा पण पाहिजे एक छोटीशी पार्टी आहे बर्थडे पार्टी तर आम्हाला लवकर मिळेल का बरं बरं चालत आहे